हां बोला कोण येस बोला काही काम होतं का आपलं काही काय वस्तू लागत होता सांगू शकता का टी व्ही तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पाहिजे हवे सांगू शकता का थर्टी टूपासून स्टार्टिंग आहे ट्वेंटी फाईवपासून स्टार्टिंग आहे पण थर्टी टू थोडा मोठे येईल बघा तुमची मर्जी तर मी सांगू शकते तुम्हाला पंचवीस आहे बत्तीस आहे पंचावन्न आहे बघा तर पंचावन्नपर्यंत लास्ट आहे पंचवीसची पंचवीसची प्राईज दहा हजार आहे बत्तीसची प्राईज वीस हजार आहे पंचावन्नची प्राईज पन्नास हजार आहे

हो खूप खूप काही वस्तू भेटू शकते खूप काही वस्तू भेटू खूप काय वस्तू भेटू शकतात तुम्हाला काय पाहिजे का ते सांगा वॉशिंग मशीन भेटू शकतो तुम्हाला फ्रीज भेटू शकतं परत अजून हीटर पण उपलब्ध आहे आमच्याकडे गिजर पण उपलब्ध आहे तुमच्यासाटी तुम फ्रीजची स्टार्टिंग फिफ्टी थाउजंडपासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे

हो अहो आमच्याकडे सॅमसंगची कॉलिटी आहे खूप बेस्ट कॉलिटी आहे आमची यल जीची कॉलिटी पण आहे तुम्हाला दोन दोन कॉलिटींपैकी कोणती कॉलिटी पाहिजे हवे आमच्याकडे नवीन न आमच्याकडे नवीन लॅपटॉप पण हवी आहेत खूप यल जीचे आहे ठीक आहे चालतं आहे तुम्हाला हो घ हो घरपोच सेवाही च् घरपोच सेवाही आहे फ्रीज पण आहे फ्रीज तुम्हाला सांगितले ना मघाशीच पन्नास हजारापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला कोणतं पाहिजे आहे पन्नासाचं पन्नास हजारापर्यंत तरी तुम्हाला हो आहे यल जीचे फ्रीजची स्टार्टिंग पंचेचाळीस हजार आहे तुम्हाला जर मोठं फ्रीज पाहिजेले असेल तर दीड लाखापर्यंत तुम्हाला चांगलं फ्रीज भेटून जाईल पाहिजे आहे का डबल डोरचं हो डबल डोरचं डबल डोरचं फ्रीज आहे म्हटल्यानंतर कॉलिटी तर बेस्टच असणार ना मॅडम

मॅम तुमचा आवाज गुनतोय तुम्ही नीट बोलू शकता का कोल्हेवाडीला तरी दोन दिवस तर लागणारच मॅडम कारणकी तुमची खूप मोठं हे ना मोठी ऑर्डर आहे तुम्हाला टी व्ही पण लागतो आहे तुम्हाला फ्रीज पण लागतो आहे ठीक आहे आमच्याकडं आहे तसं बरचसं काही आहे पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही ऑर्डर करू शकता हिटर गिजर पाहिजे आहे का तुम्हाला अहो घेऊन टाका म्हणजे आमच्या इथे डिस्काऊंट चालू आहे अहो मॅडम तुम्ही घेऊ शकता अहो मॅडम तुम्ही घेऊ शकता डिस्काउंट चालू आहे ओके ठीक आहे चालतं आहे हो येऊन जाईल मॅम तुम्हाला